हॅलो हाय कशी आहेस काही नाही गं बसली आहे ज जस्ट जेवून बसली आहे बरं हो ना हो मी तुला पाठवणारच होते पण अगं आता रिसेंटलीच मी ॲमेझॉनवरती ना किंडलबद्दल वाचलं आहे तुला काय वाटतं म्हणजे किंडल घ्यावं का पुस्तक तुझ्याकडे किंडल आहे हो ते आहेच पण पुस्तकाची मजाच काय तरी वेगळी आहे गं पुस्तकांच्या पानाला तो वास येतो ना आणि असंही आपण किती फोनवरती बोलतो किती सतत ती लाईट येत राहते बघ त्याचे फायदे आहे जो म्हणजे किंडलवरती म्हणजे काय म्हणतात त्याला लाईट आपला डोळ्याला त्रास देऊ नये असं पण काहीतरी आहे खरं पण तुला काय वाटतं पुस्तक चांगलं का किंडल

हो यार खरंच आहे तुझं मग तुझं कुठलं अगं पण आता ती मला असं वाटतं की जेव्हा आपण पुस्तक वाचतो ना तेव्हा पण पूर्ण फोकस मग फोकसने ते पुस्तक वाचतो पॉडकास्ट किंवा किंडल करतो तेव्हा हातातून काही पण ठेवून ठेवून देतो बाकी काही पण करायला लागतो आणि आपल्याला माहिती असतं की आपल्या थोड्याची अगदी इझिली मिळणार आहे बरं बरोबर आहे चांगलं आहे चांगलं आहे खरं आहे अगं मला मला हे सांगायचं होतं की अगं मला जनरली पुस्तक वाचताना ना बरेच शब्द अडतात अगं मराठी म्हण किंवा अगदी इंग्लिशमध्ये सुद्धा मला असं फ्लो ना तुटतो पण किंडलमध्ये मी बघितलं आहे की आपण त्या वर्डवरती क्लिक केलं ना की आपल्याला त्याचा अर्थ कळतो अगं भारी आहे ना बरोबर आहे नक्कीच नक्कीच नक्कीच चल मग भेटू या बाय बाय बाय बाय